आपला धर्म श्रेष्ठ मानून इतर धर्मातील लोकांना नावे ठेवणे त्यांच्या चालीरीती वाईट ठरवणे किंवा ते अंधश्रद्धेच्या आहारी गेले आहेत असे म्हणणे व त्याबद्दल त्यांना सतत हिणवत राहणे ही मनुष्य प्राण्याची खोड असते अर्थात काही धर्मांमध्ये असलेल्या काही प्रथा विज्ञानाशी मेळ खात नसल्यामुळे त्या बदलण्याची गरज असते पण तसे करायला गेलो की जुन्या मंडळींचा विरोध पत्करावा लागतो पण हल्लीची नवीन पिढी सारासार विचार करून काही अवास्तव प्रथांमध्ये कालानुरूप बदल घडवून आणायला तयार होतात आणि ही बाब खरोखरंच स्पृहणीय आहे याचे उदाहरण द्यायचे म्हटले तर सती प्रथा बळी प्रथा यासारख्या वाईट प्रथा आता हळूहळू लोप पावल्या गेल्या आहेत